लिहिता वाचता येणं हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं जर आपल्याला लिहिता येत नसेल तर आपण वाचूही शकत नाही आणि ही खूप मोठी अडचण ठरू शकते जसं की तुम्हाला कुणीही सहज फसवू शकतं तुम्हाला सही करता येणार नाही कोणत्याही कागदपत्रांवर आणि अशावेळी समोरची व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते कुठल्याही कागदावर तुमचा जर अंगठा घेतला तर तुम्ही आर्थिकदृष्ट्याही फसवले जाऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला दैनंदिन व्यवहार जसं की कुठे जाऊन बिल भरणं असेल तिथे जाऊन एखादी गोष्ट समजून घेणं असेल हे करता येणार नाही तुमच्या संवादावरती मर्यादा येतात त्याचबरोबर पत्र तुम्ही लिहू शकत नाही बऱ्याचदा असं होतं की आपण व्यक्त होताना सगळंच काही बोलून दाखवू शकत नाही मग अशावेळेस लिहून आपण त्या भावना व्यक्त करू शकतो पण लिहिता येत नसेल तर त्याही गोष्टींवर मर्यादा येतात दुकानामध्ये जाऊन किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊन तिथे डिजिटल फॉर्मेटमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यासुद्धा तुम्हाला समजणार नाहीत कारण तुम्हाला जर लिहिता वाचता येत नसेल तर त्या तुम्ही करू शकत नाही आणि मग प्रत्येक वेळी तुम्हाला इतरांची मदत त्यासाठी घ्यावी लागते आणि अशा वेळेस समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही फसवले जाऊ शकता बँकेमध्ये हे सगळ्यात जास्त धोकादायक ठरू शकतं कारण तिथे पैसे काढणं असेल किंवा पैसे भरणं असेल या गोष्टीमध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला फसवू शकते